काही बाहेरचा वास वगैरे असेल किंवा घरात काही खराब वस्तू झाली असेल तर त्याचा वास असेल मला काही कळलंच नव्हतं की हा गॅस लीकेजचा वास आहे तर मी बघित बघते तर मी स्वयंपाक करतच होती आणि स्वयंपाक करतांना मला असा म्हणजे वास तर येत होता मी मग पण मी दुर्लक्ष केलं मला वाटलं इतर आपल्या घरामध्ये कोणची वस्तू खराब झाली असेल किंवा काही दुसऱ्याचा वास असेल तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मी स्वयंपाक करत होती तर अचानक काय झालं की जे ग सिलेंडर असते ना मी समजा आता एक म्हणजे गॅस बंद केला पूर्ण आणि मी म्हटलं आता लास्टला दूध तापवते आणि दूध तापवल्यानंतर स्वयंपाक पूर्ण होऊन जाते तर मी दूध तापायला गेली आणि मी जसं गॅस चालू केला म्हणजे लायटर लावले ना त्या याला शेगडीला तसं म्हणजे डायरेक्टली हं सिलेंडरमधून आग निघायला लागली म्हणजे सिलेंडर ब्ला ब्लास्ट व्हायला म्हणजे होत होता तर मला काही सुचेनासे झाला होता आणि माझ्या गावातील लोकही जमा झाले होते तर काही लोकांनी म्हणत होते त्याच्यामध्ये पाणी टाका किंवा आग विझवा तर मी म्हटलं त्यांना की त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकू नका कारण पाणी टाकल्याने ते खूप जळेल कारण की तो गॅस आहे ना आणि तिथं इलेक्ट्रॉन्सचं होते ना ते मी लाईट वगैरे सब बंद केल्या आणि नंतर मी एक जे असते ना जाड चादर ते ओलं केलं आणि त्या लोकांना सांगितलं हे ओलं करून त्याच्यावर लपेटा नंतर ते आग बंद होईल कारण ते आग कमी प्रमाणात होती ना म्हणून तर मी त्यांना एक ओलं चादर दिलं जाडपैकी सुती आणि त्यांना सांगितलं ही त्याच्यावर लपेटा तर त्यांनी त्या सिलेंडरला ते चादर लपेटलं आणि थोड्या वेळात ते आग कमी झाली अशा प्रकारे माझ्यासोबत तो अपघात घडला होता आणि मी त्या अपघाताला अशाप्रकारे सावरलं